जर मला संधी मिळाली तर मी आपल्या भारतामध्ये वेगवेगळे आणि अतिशय सुंदर असे कलाप्रकार आहेत तर सू सुरवात सुरुवातीला मी त्यांना बाबासाहेबांची चौदा एप्रिल ही किती मोठ्या प्रमाणे आणि किती उल्हासाने साजरी करतात हे मी त्यांना सर्वात अगोदर दाखवेल आणि नंतर नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये किती कितीतरी गड आहेत जे शिवाजी महाराजांच्या काळातले गाजलेले आणि इतिहासात आपल्याला आवडेल असे आहेत ते दा त्यांना दाखवेल आणि ते तेथे त्यांना किती छान छान आणि मोठमोठे अशे विशाल किल्ले बांधले बांधलेले आहेत हे त्यांना दाखवेल आपल्यामध्ये आपल्याला आपल्यात भारतामध्ये आणि वेग वेगवेगळ्या राज्यामध्ये आपल्याला जे वेगवेगळे पदार्थ खायला भेटतात त्यांची त्यांना ओळख करून देईल आणि खाऊ घालीन